हां बोला ना हां बोला ना

ते माझ्या मुलाला ॲडमिशन घ्यायची होती पाच वर्ष पाच वर्ष हं नाही सध्या तर त्याला टाकलंच नव्हतं आताच त्याची ॲडमिशन करायची होती नर्सरी ना नाही झालं नव्हतं हो हो हो हो पाच वर्ष हो

ठीक आहे नाही हां

अच्छा हा हो ना ठीक आहे

हां हां ठीक आहे

ठीक ठीक आहे ना आम्ही येतो स्कूलमध्ये हो हां नाही बस ठीक आहे ना आम्ही येतो विचारतो मग तिथेच मग सगळी माहिती वगैरे सर्व घेतो मग फोनवर हा त हां अच्छा हां हां हां पासपोर्ट ना हां अजून अच्छा हा अच्छा काय काय अच्छा आय डी प्रूफ हां हां ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ना ठीक हा